पुस्तकातील माझे अवतरण म्हणजे नाटक या प्रकारातील आहे नाटकामध्ये न नाटक या विश्वामध्ये मला रमायला खूप आवडतं नाटकामध्ये विविध पात्रे असून त्यांचे जे त्यांचे जे डॉयलॉग आहे त्यामध्ये त्यांचे जे डायलॉग आहे त्यामध्ये जे असणारी छोटीछोटी वाक्यं आहे ते स्क्रिफ्ट जे आहे ते पाठांतरासाठी जे असते आणि ए वाचण्यासाठीसुद्धा ते वाचकाला खूप चांगल्या पद्धतीने वाचकाला खूप चांगल्या पद्धतीने ने समजण्यासाठी सोपे असते आणि वाचनाबद्दलची आवड निर्माणासाठी विविध विविध लोकांच्या माध्यमातून नाटक ही स्क्रिप्ट खूप छान पद्धतीने असते